होय होय होय तुम्ही कोण बोलत आहे बरं

हो मिळेल की म्हणजे कधीपर्यंत काय पाहिजे होता आठवड्याभरात बरं ठीक आहे म्हणजे काय कसा शिवायचा आहे वगैरे काही ठरवलं आहे काय तुम्ही हो आहेत की माझ्याकडे मी पाठवते

माझी शिलाई साडे तीनशे आहे पण अर्जंट वगैरे तुम्हाला हवे असेल तर पन्नास रुपये तरी चार्जेस एक्सट्रा बसतील हां हो ॲड्रेस ॲड्रेसचं लोकेशन पण तुम्हाला मी सेंड करते गंगावेशपर्यंत गंगावेशमध्ये आलात की तिथून जरासं पुढं एक पंचगंगा रोड आहे तिथंच आहे माझं पुढं दुकान तिथं आला की तुम्ही कॉल करा मला मी सांगते तुम्हाला कसं यायचं आतमध्ये मग तुमचं मेजरमेंट वगैरे घ्यावं लागणार आहे मला आज आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात कधीही आलात तरी चालतं आहे सात वाजेपर्यंत असते मी संध्याकाळी हो या चालेल कॉल करा मला आलात की मी येते तिथे तुम्हाला न्यायला बरं ठीक आहे आणि ड्रेस शिवायचं तर मग कापड वगैरे तुम्ही आणला आहे ना ओके ठीक आहे बरं चालेल ठीक आहे या मग ठीक आहे चालेल हां ओके हां